मागच्या वेळेस तुमची ती गाडी घेऊन गेलो होतो ना आम्ही तर तुमच्या ड्रायवरनं पण आमची खूप चांगल्या प्रकारे सोय केली तर तीच गाडी परत हवी होती तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगाल काय नाही मागच्या वेळेस आमचा प्रवास खूप चांगला झाला तर यावेळेस पण आम्हाला तीच गाडी बुक करायची आहे मागच्या वेळेस जेव्हा आम्ही भटींडाला गेलो होतो ना गाडी घेऊन हो हो तर तीच गाडी परत येईल का बरं ठीक आहे ना हरकत नाही ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक